माझ्या पाककृतीमध्ये अधिक प्रमाणात ना मसाले आणि साखर हे आहे नारळाचं जास्त वापर करत नाही जेव्हा इडली इडलीसोबतची जे चटणी केली जाते त्याच नारळाचा आणि मसाल्याचा वापर केला जाते त्यातच मी नारळाचा वापर करते पण मसाले रोजचे वापरण्यात असते तिखट मीठ हळद आमचूर पावडर आणखी धने पावडर हे सगळं माझ्या मसाल्यांमध्ये असतं आणि साखरेचा वापर आमच्या घरी सगळ्यात जास्त होतो कारण की दिवसातून चार वेळा आम्हाला चहा सरबत हे सगळं लागतं म्हणून साखरेचा वापर सगळ्यात जास्त माझ्या पाककृतीमध्ये होतो